मला पाळीव प्राणी जास्त आवडतात आणि खास म्हणून आम्हाला कुत्रा जास्त आवडतो आणि ऑलरेडी आमच्याकडे कुत्रा आहे तो घरातच राहतो आणि स्वच्छता ठेवतो आम्ही त्याचीवाली आणि बाहेर वगैरे फिरायला न्याय न्यायला वगैरे नेत असतो आम्ही आणि त्याचं आंघोळ खाणं पिणं सगळं त्याचं वेगळे ठेवतो आम्ही आणि त्याला असं एकदम स्वच्छ पणानं ठेवतो आणि तो घरातच राहतो बाहेर असं फिरायला वगैरे आम्ही फक्त आम्हीच नेतो बाहेर असं ऑलरेडी आम्ही सोडत नाही त्याला बाहेर आणि घराचं संरक्षण करतो आणि कोणाला म्हणजे असं भुंकत पण नाही आणि काही नाही